राज्यात अनेक पारंपरिक कला आणि हस्तकला जोपासल्या जातात काही पारंपारिक कला ह्या त्यांच्या पुढच्या पिढीला हस हस्तांतरित केल्या जातात काही कला असतात ज्यांचं रूपांतर लघुद्योगात होतं काही लघुउद्योग हे अजून वाढतात आणि काही घरगुती प्रमाणावरही केले जातात बचतगट वगैरे ही त्यातलीच एक संकल्पना आहे जिथे सगळे मिळून काहीतरी एक उपक्रम राबवतात आणि कुठली तरी वस्तू अशी निर्माण करतात जी आपली दैनंदिन उपयोगासाठी कामी येऊ शकते